मला लहानपणापासून म्हणजे शिलाईची आवड होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून मी शिलाईचं काम करत आहे माझ्याकडे सुरुवातीला एक मशीन होती आणि त्या मशीनवर काय की मी मुलींना शिकवायची त्यावेळेस माझ्याकडे दोन चार म्हणजे चार एक मुली असेल वीस रुपये महिन्यानी मुलींना मी शिकवत होती मग हळूहळू माझं शिलाईचं काम वाढत गेलं मी कपडे पण शिवायचे आणि मुलींना शिकवायची त्याचबरोबर एम्ब्रॉयडरीचं काम पण शिकवत होते मग असं करता करता माझ्याकडे मशीन वाढत गेल्या आणि एक मुलगी शिकली की ते मी दुसऱ्या मुलीला सांगायचं दुसरीनी तिसरीला सांगायचं म्हणजे प्रत्येक बॅचला तीस ते चाळीस मुली माझ्याकडे शिकायला राहायच्या आणि त्यांना मी पहिले लोंगोटपासून शिकवत होते मग नंतर नंतर मग त्यांना आहे की मोठे कपडे शिकवायला लागली मग असं करता करता आज पंचेचाळीस वर्ष झाली मी सगळ्या प्रकारचे नवीन ब्लाऊज शिवते आणि ड्रेस पण शिवते आणि मुलींनाच शिकवते मग एका मशीनपासून माझ्याकडे आठ मशीन झाल्या आठ मशीन होत्या पिकोची मशीन होती आणि मुलींना मी सग त्यांना पाहिजे त्या पद्धतीने आणि त्यांना समजवून मी शिकवत होती माझ्याकडून शिकलेल्या मुलींनीसुद्धा क्लासेस काढले आणि त्या पण आता म्हणजे शिकवून राहिलेले आहे एम्ब्रॉयडरीचे पण क्लास घेत होती एम्ब्रॉयडरीमध्ये मी सगळ्या प्रकारची हाताची एम्ब्रॉयडरी मशीनची एम्ब्रॉयडरी हे पण शिकवत होते आणि त्याच्यात त्यांना मग त्यांच्याकडून मग चादरीवर काय की एम्ब्रॉयडरी करणे किंवा कोणते की छोटे प पडदे टेबल क्लॉथ हेसुद्धा करून घेते कपडे शिवण्यामध्ये आता नवीन जे काय की निघालेले आहे नवीन फॅशनचे कपडे ते सगळेच मी एकेक कपडे त्यांना शिकवतात आणि नवीन नवीन डिजाईन ब्लाऊजवरची डिजाईन अस्तींवरचे डिजाईन हे सगळ्या प्रकारचे मी कपडे शिकवते आत्ता सध्या माझ्याकडे एक मशीन आहे बाकी मी मशीन काय की म्हणजे देऊन टाकल्या दुसऱ्याला आणि असा माझा क्लास काय की म्हणजे चालू होता